हॅलो सद्गुरू टूर्स अँड ट्रॅवल्स का हो मी अनुरा खानोलकर बोलतेय हो मीच आत्ता तुमच्याकडून बुक कॅ कॅब बुक केली होती हो मला कुडाळवरून मालवणला जाण्यासाठी कॅब हवी होती ती मी बुक केली आहे तुमच्याकडून हां एक प्रॉब्लेम झाला आहे काय झालं आहे की तुम्हाला मी सांगितलं होतं की आम्हाला कुडाळ बसस्टँडवरून पिकअप करायचं आहे आणि मालवणला सोडा मालवणच्या बसस्टँडवर सोडायचं आहे पण एक प्लॅनमध्ये चेंज झाला आहे मी त्याचसाठी तुम्हाला फोन केला होता की आमची पिकअपची जागा चेंज झाली आहे आमच्यासोबत जे येणार होते बसस्टँडवरून ते आता इथेच येत आहेत हॉटेलवरती सो तुम्ही आम्हाला पिकअप इथूनच करू शकता का हॉटेलवरून तुमचं जे काय रेंट असेल ते आम्ही द्यायला तयार आहोत हां तुमचे जे काही चेंजेस असतील किंवा जे काय रेंटमध्ये जास्त वाढवणार असाल ते आता तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला मालवणला ड्रॉप केल्यावरती देतो हो ठीक आहे आम्हाला इथे लेम् लेमन ग्रास हॉटेलमध्ये तुम्ही आम्हाला घ्यायला येऊ शकता का हो हो हो सहा माणसं आहेत आमच्यासोबत हां ठीक आहे तुम्हाला समजलं ना की ब बसस्टँडवरती नाही करायचं आहे पिकअप किती वेळ हा लागेल तुम्हाला इथे आम्हाला घ्यायला यायला एका तासात पोहोचाल का हो आम्हाला सात वाजता निघायचं आहे तर तुम्ही सातच्या आधी पोचा आम्ही तोपर्यंत रेडी राहतो ओक्के ठीक आहे थँक्यू फक्त तेवढं लक्षात ठेवा की बसस्टँडवरून पिकअप नाही करायचं आहे लेमन ग्रास हॉटेलमधून पिकअप करायचं आहे ओके थँक्यू बाय